शिरसाट ड्रायवर बोलतात ना अच्छा अच्छा अच्छा अरे काय राजेहो तुमची आम्ही सकाळपासून जवळजवळ आता एक घंटा झाला इथं आपल्या याच्यात जवाहरनगरमध्ये वाट पाहत आहो काय प्रॉब्लेम झाला तुमचा आणि किती वेळ लागत आहे आणखीन आणि आता कंटाळलो आम्ही राजेहो आता अशानं कसं काय होईल लवकर या जरा इथं मी तुमची वाट पाहत आहो आणि जवळजवळ आता एक ते दीड घ घंटा होत आहे तुमची वाट पाहून पाहून थकलेलं आयतं का दुसरं पोनाला मी घेऊन जाऊ कारण मग तुम्हाला दिलेले पैसे जे आहे ते मला परत घ्यावे लागतील नाही येऊन राहिले का या लवकर या पण कारण कसं पहिले तर तुम्ही एक ते दीड घंटा वाट पाहाया लावली आणि आणखीन वेळ लावसाल तर विनाकारण जास्तच वेळ होईल त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठीक आहे आणि काय म्हणजे काहून आले नाही पेट्रोल नव्हतं अच्छा अच्छा पेट्रोल मग तर मग एवढ्याला क लांब कशाला जायचं होतं पेटोल रात्री टाकून घ्यायचं होतं ना ठीक ठीक आहे आता व्हरलं ना पेटोल या लवकर या लवकर या कारण बराच वेळ एक घंटा झालेला आहे लवकर या